अकोला जिल्ह्यात काही महत्वाचे संवर्धन आणि पर्यावरणाशी निगडित स्थानिक उपक्रम जर असतील तर त्यामध्ये आपण उठून झाडे लावा झाडे जगवा हा एक उपक्रम आपन अकोला जिल्ह्यात घेत असतात आणि त्याच्यावर बऱ्याच काही संस्थादेखील आहेत चालवत आहेत जसं महान न डॅमचं आहे तिथे एक जंगलामध्ये एक एक चांगलं संवर्धन केंद्र सुरु झालेलं आहे तसंच पर्यावरणविषयकदेखील जे काय कानेसराफ रोडवर एक मोठा फाम झालेला आहे तिथं नैसर्गिक जे आहे तसा तिथं दाखवण्यात येतो आणि जी नैसर्गिक सामस् म्हणजे साधनसंपत्ती आहे जी साधनसंपत्ती आहे तीदेखील म्हणजे आपल्याला जे संवर्धन केले जाते त्याच्यात ती तोडल्या जात आहे त्याच्यामुळे थोडंसा त्याच्यावरदेखील परिणाम होत आहे आणि आग लावल्यामुळे जे बारीक बारीक झाडं वगैरे आहेत सागाचे सोडले तर बाकी सगळे जळून जातायत त्याच्यामुळे साधनसंपत्तीदेखील चांगले परिणाम होत आहेत त्याची देखील काळजी म्हणजे झाडे लावून काळजी घेतल्या जाते